हॅलो हा जलप्राधिकरणाचा फोन नंबर आहे का मला पाण्याबद्दल थोडी माझी त तक्रार आहे आम्हाला पाण्या पाणी पुरेशा दाबाने येत नाही कारण इथे लोक गल्लीतील लोक मोटारी वा वापरतात त्यामुळे आम्हाला पाणी कमी येते माझे घर उंचावर असल्या कारणाने मला पाण्याचा दाब कमी मिळत आहे तरी आपण पाण्याचा दाब वाढविल्यास मला पुरेसे पाणी मिळेल असे वाटते तरी कृपया तुम्ही पाण्याचा दाब वाढवण्याची वाढवावी ही विनंती